इंग्लिशचा वापर करण्यासाठी मराठी ट्रान्सलेशनच्या ॲपमध्ये वापर मराठी ट्रान्सलेचा ॲपचा वापर केला आहे तो खूप सोयीस्कर वाटला त्याच्यामध्ये जर आपल्याला कोणते मराठीचे शब्द जाणून घ्यायचे आहे म्हणजे इंग्लिश ते मराठीमध्ये आणि मराठी ते इंग्लिशमध्ये त्या ॲपमधे भरपूर सोयीस्कर आहे रोजचे जीवनामध्ये आपल्याला मराठीचे आणि इंग्रजीचे शब्द उपयोगी पडतात त्यासाठी त्या ॲपमध्ये सगळं काही सोयीस्कर दिलं जातंय ते आपल्या कामाचं असल्यामुळे ते आपल्याला खूप सोयीस्कर जाते आजकालच्या जीवनात याची एक मोठी गरज असल्यामुळे या ट्रान्सलेशन ॲपचा जास्तीतजास्त वापर केल्या जातो